तंत्रज्ञानातील प्रगती ही जग जगात मागील पन्नास वर्षात खूप झाली आहे अगदी छोटे छोटे देशही मागे नाही यात भारतातही खूप प्रगती झाली आहे आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो व तो आपले प्रत्येक काम जागेवरच करीत असतो उदाहरणार्थ पूर्वी सिनेमाला जायचे असेल तर गर्दीत रांगेत लागून तिकीटे काढावे लागे आता घर बसल्या आपल्या स्मार्टफोनने तिकिटांचे दर बसण्याची जागा व सिनेमाची वेळ कोणते सिनेमागृह आहे ते सर्व समजते त्यामुळे आपल्या वेळेची फार बचत होते दुसरे उदाहरण म्हणजे भाजीवाली किंवा रिक्षावाला यांना सुटे पैसे देताना फारच त्रास होता आता तो नाही कारण व्यक्ती आपल्या फोनने त्याला देऊ शकतो तिसरं उदाहरण कार्यक्रम असल्याचे फोटो व्हिडिओ काढून आपल्या सुखद आठवणी साठवून शकतो असे अनेक उदाहरण देऊ शकतो तंत्रज्ञानामुळे आपले आयुष्य सुखदरित्या बदलले